मला शिवाजी महाराजांचं पुस्तक आवडतं त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे यांची गोष्ट सांगितली आहे सिंह गेला पण गड आला असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि आपल्याला हा धडा पण होता चौथीला पण मला हा पुस्तक खूप आवडतं कारण याच्यामध्ये तानाजी मालुसरे यांनी म्हणजे किती मोलाची भूमिका बजावली तो सिंहगड घेण्यासाठी तो गड घेण्यासाठी किती म्हणजे मोलाची भूमिका बजावली ते आपण बघू शकतो त्यांनी फक्त पाचशे महाराष्ट्र पाचशे लोकांना स त्यांच्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी तो गड जिंकला होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा प्राण पण गेला होता पण आपण बघू शकतो ते किती बहादूर होते आणि किती प्रामाणिक होते शिव शिवबासाठी शिवराज्यासाठी त्यामुळेच मला ते खूप ती जे पुस्तक आहे त्यांचं ते मला खूप आवडतं आणि मला ते आवडत राहणार म्हणून मी त्यांच्याकडे त्या पुस्तकाकडे परत परत जात असतो कारण त्या पुस्तकातून मला एक बौद्धिक आव्हान मिळत राहतं नेहमी म्हणून मला ते पुस्तक आवडतं